श्रेया श्रेयस मीरा चंद्रिका बालाजी नेहा नेली गार्गी सुमन नामदेवरा मीनाक्षी सुनीता ज्योती सुनीता ज्योती आणि रोहिणी मयुरी सुवर्णा प्रज्ञा प्रणीता